हॅलो

आपल्या धाराशिवमध्ये मुख्यतः म्हटलं तर तुळजापूर आहे त्यानंतर नळदुर्ग आहे तुळजापूरला तुळजापूरची देवी खूप मोठी आहे खूप जिल्ह्यातून लोक तिथे येतात हां हा कुलस्वामिनी देवी आहे त्यानंतर नळदुर्गला नळदुर्गला किल्ला आहे त्यामध्ये तिथं नर मादी धबधबा खूप फेमस आहे त्यानंतर येरमाळ्याची हां हां तिथे हां खूप मोठी नदी आहे तिथे नर मदी दोन वेगवेगळ्या प्रकारचे धबधबा आहेत दोन वेगवेगळ्या तोंडामधून पाणी बाहेर येतं आणि अजून एक म्हटलं तर येरमाळ्याची देवी एक आहे ती पण उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील खूप मोठी एक देवी आहे तिथे वर्षातून दोन दोनदा यात्रा होतात तसे

हां हां हां तसं आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात यात्रासुद्धा भरली जाते हां हां हातलादेवीचं पण एक असं डोंगरात छान हिरवळ डोंगरामध्ये मंदिर आहे ते पूर्ण डोंगरामध्ये मंदिर आहे ते असं पावसाळ्यामध्ये तर तिथं खूप छान वाटतं हां आहे ते पण छोटं मंदिर आहे बट ते पण छान आहे मंदिर असं आहेत वेगवेगळ्या प्रकारचं हां महादेवाचं आहे इथं जवळ पासवड गाव म्हणून पण एक गाव आहे तिथं पण एक महादेवाचं मंदिर आहे ते पण असतं जवळ धाराशिवच खूप जवळ आहे तिथे पण एकदम असं खाली खालच्या बाजूमध्ये महादेव आहे तिथे महादेवाचं मंदिर आहे हो छान आहेत रामलिंग म्हणून पण आहे तिथे पण महादेवाचंच मंदिर आहे हो हो मिळेल ना नक्की मिळेल गाईड मिळेल पूर्ण जायची यायची व्यवस्था हो चांगलं आहे वातावरण तसं चांगलं आहे हो हो या नक्की या हो हो नक्की या ठीक आहे